मला विजेच्या धोक्याची बरीच जाणीव आहे विजेचे दोन प्रकारचे धोके असतात पहिलीली वीज ही आकाश गडगडताना पाऊस पडताना आपल्यावर पडते तर असे धोके टाळण्यासाठी तुम्ही ज जास्तकरून घरातच थांबा कारण वीज ही झाडावर लवकर पडते आणि त्याच्यामुळे झाडाखाली जर तुम्ही उभे असाल तर तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट मजे तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही बंद करा तुमची लाईट तुमचा फॅन हे सगळ्या वस्तू बंद करा कारण त्या इजेची विजेची तीव्रता जाम असते आणि तुम्ही श शक्यतो घराच्यावरून एक तार्ट अशी टाका जीनी जमिनीत असेल म्हणजे समजा जर विजेचा धोका तुम्हाला जाणवला तर तो विजेचा धोका तारेवरून सरळ जमिनीत जाईल ते तुमच्या घरामध्ये येणार नाही अशा प्रकारचं कार्य होईल त्या विजेकडून अशा दुसरं कारण असं आहे का तुमचे जे घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत किंवा तुमच्या घराची व व वायरिंग आहे ती तुम्ही सेफली वापरा ती वायरिंग चांगल्यातली चांगली वायरिंग टाका त्याच्यावर पाईप टाका आणि घराच्या विजेचं काम तुम्ही व्यवस्थित करा त्यात आणि दुसरे उपकरण बोलायचे तर इस्त्री आपल्या रोजच्या गरजात लागणाऱ्या वस्तू या काही काही उपकरणामध्ये समजा कुठे वायर कट असेल काय असेल तर इस्त्रीचा धोका असा का तिची वायर कट असेल तो शॉक सर्किट जर झाला तर ती इस्त्री येऊन तुमच्या डायरेक छातीला चिकटते त्याच्यामुळं तुमची छाती हात खेचल्यामुळे जळू शकते त्याच्यामुळे तुम्ही विजेचा वापर नीट करा कारण वीज ही ज्याम चांगली जेवढी चांगली आहे तेवढी भयानक पण आहे